कपडे धुण्यासाठी मी आधी कपड्यांना डिटर्जंटचा पाणीमधे काही वेळ टाकून ठेवते पंधरा ते वीस मिनिटानंतर मी कपडे धुते कारण असे केल्याने ते कपडे चांगल्यानं पानि आनि डिटर्जंनमध्ये भिजून जातात आणि काही वेळानंतर धुतल्यानं ते चांगल्याने साफ पण होतात असे केल्यानं मला जास्त पाणी आणि साबण लागत नाही कपडे धुतल्यावर मी त्यांना चांगलं उन्हात वाळून घेते उन्हाळ्यामधे मी कपडे बाहेर छान उन्हात वाळवते कपडे छान वाळले की मग त्यांना आत आणते हिवाळ्यात पण मी कपडे बाहेरच वाळवते पण पावसाळ्यात मला कपडे बाहेर वाळवता येत नाही त्यामुळे मी कपडे बाहेर अंगणाच्या छपराच्या ओटमधेच वाळवते तिथे त्यांना पाणी लागत नाही जास्त काही पाणी वाया गेलं नाही पाहिजे म्हणून मी आधीच कपड्यांना पाण्यामध्ये भिजून ठेवते काही वेळेत पर्यंत त्यांना चांगल्यान पाणीमध्ये भिजून ठेवल्या की कपडे धुता वेळेस जास्त पाणी लागत नाही अशाप्रकारे मी पाणी जास्त वाया करत नाही